स्वयंपाक करतानी खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे कारण की गॅस चालू असते गॅस चालू असतांनी सगळीकडे लक्ष द्यावं लागते आणि हेही बघावं लागते की जास्त हाय फ्लेमवर गॅस नाही ठेवली पाहिजे त्याच्यानीही धोकादायक होऊ शकते आणि गॅस चालू असतांनी मोबाईलपण जवळ नाही ठेवला पाहिजे त्याला दूर ठेवला पाहिजे आणि हेही लक्ष द्यावं लागते की मोबाईल कोणी जवळ घेऊन यायच्या कामानी नाही त्याला दूरच ठेवल्या पाहिजे आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर रेग्युलेटर बंद करणं हे खूप आवश्यक आहे कारण की कसं असते कधीकधी गॅस ऑन राहून जाते आणि लक्ष राहात नाही म्हणून स्वंयपाक झाल्याच्यानंतर रेग्युलेटर बंद करणं हे खूप गरजेचे आहे म्हणून याची खरा खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे